मला मराठी गाणी आवडतात आणि त्याच्यामध्ये देवांची गाणी ती जास्त गायला आवडतात त्याच्यामध्ये आंबेडकरांचं आत्ता आंबेडकरांचं गाणं त्याच्यामध्ये प्रल्हाद शिंदेंनी म्हटलेलं मिलिंद शिंदेंनी गायलेली ही गाणी मला गायला आवडतात नंतर गणपतीमधले गणपतीमध्ये घरी भजन कीर्तन होतं ते गाणे मला गायला आवडतात शिवरात्रीमध्ये असतात शिवरात्रीमध्ये पण वेगवेगळे गाणे गातो ते गाणे गायला आवडतात अशा प्रकारे अरे वेगवेगळे गाणे मला गायला आवडतात आणि देवाधर्माचे गाणेही मला खूप आवडतात मी ते गाणे मरा जास्तीत जास्त मराठी गाणे गायला आवडतं